राज्यात मनोरंजन कसं झालं आहे माहिती आहे का आपण सोशल मीडिया वापरतो इंस्टाग्राम वापरतो स्नॅपचॅट वापरतो टिकटॉक वापरतो फेसबुक वापरतो काय करतात व्हिडिओ क बनवतात इथं सगळीजणं काय करतात माहिती आहे का व्हिडिओ बनवतात आणि ज्याचा व्हिडिओ चांगला आहे म्हणजे सगळ्यांना मनोरंजन करील हसवत हसवत देईल त्या व्हिडिओमध्ये किंवा जे हसतील ते सगळ्यात म्हणजे फेमस होतात ते लगेच ते आपण बघतो व्हिडिओ ना मग त्यामध्ये आपल्याला चांगलं वाटलं मग ते आपण लाईक करतो त्यांना फॉलो करतो मग त्यांच्या ते ते व्हिडिओ अजून बनवतात टाकतात त्यामुळे ते मनोरंजन काय झालं आहे असं आता उदाहरणं सांगू तुम्हाला आता आपण एक व्हिडिओ बनवला आणि तो समजा टिकटॉकवर किंवा इंस्टाग्रामवर शेअर केला आपण रील्स म्हणून ते काय करते रील्सच सगळेजण बघतात मग ते त्यांना आवडतं सगळ्यांना मग ते लाईक करतात ते असं हे सगळं पसरत गेलं आहे पसरत हे जाळं नाही हे पसरत गेलं आहे आणि त्यामुळं सग सगळेजणं फेमस व्हायला लागले आहेत असे लई खूप जणं असे व्हिडिओ बनवतात आणि आपले शेअर करतात सोशल मीडियावर किंवा टी व्हीमधून पण आपण बघू शकतो आता टी व्हीमध्ये एक चला हवा येऊ द्या म्हणून हे आहे किंवा असे असे खूप कार्यक्रम आहेत ते त्यामध्ये ना सगळेजण मनोरंजन करत असतात ते बघण्यासाठी पण खूप चांगलं असते आपलं स्ट्रेस कमी होतो आहे ते अशा टी व्हीमधून म्हणा मोबाईलमधून ॲप्लिकेशन आता इंस्टाग्राम हे ते असे व्हिडिओच्या माध्यमातून हे मनोरंजन जादा पसरत गेलेलं आहे आणि ते बघण्यासाठी चांगलं आहे आपल्यासाठी ते रोज नवीन नवीन व्हिडिओ येतात असे आहे त्यामुळे खूप जणं खूप जणं ह्या जगात खूप जणं व्हिडिओ बनवतात आणि असे सोशल मीडिया अपलोड करतात त्यामुळे मनोरंजन जाळे पसरत गेलं आहे